मला गाडीवर जाण्यासाठी खूप फिरायची हौस आहे मग फिरण्यासाठी आपल्याला रायगड औरंगा म्हणजे शहा शहागड अशा ठिकाणी मला फिरायची लय हौस आहे मग इकडं परळी वैजनाथ सांगली सातारा कोल्हापूर ह्या गाडीवर आपल्याला खूप गाडीने आपल्याला फिरण्याचे हौस आहे आणि मौज करण्यासाठी बी करण्याची गरज आहे नंतर आपल्याला ती गाडी किती पळण्या पळते अ किती अवरेज देते किती आपल्याला परवडते गाडी ह्या ठे म्हणजे गाडी दणकट आहे बाबा गाडी कशी आहे ही पाहण्यासाठी आपल्याला गरजेचं तर त्यासाठी खूप मेहनत अ कष्ट करून आपल्याला गाडी घेण्या्साठी उत्सुकता आहे असं आपल्याला वाटतं मग ती गाडी कशी आहे कशी नाही परवडती का नाही तर प्रवास कसा आहे मग प्रवास यानंतर बाबा आरामदायी आहे का मग त्यात त्रास होतो का गाडीवर बसल्यानंतर आरामदायक आहे का या गाड्या कशा म्हणजे वाईमसाठी आपल्याला किती उत्सुकता आहे घेण्यासाठी सुुद्धा लोकं पुन्हा प्रवृत्त झाली पाहिजेल तर अशा प्रकारे ही गाडी आपल्याला पसंत करतो केली अशा लोकां जगाला बी सांगितलं पाहिजे